योगा क्लासला गेलो होतो घरातसुद्धा योगा केला परंतु योगा क्लासमध्ये जे प्रशिक्षक असतात ते प्रशिक्षित असतात आणि ते योग्य मार्गदर्शन दर्शन करतात आणि घरात आपण एखादा य योगासन केले आणि त्यान चुकीचं जर त्यानी झालं आपल्याकडून तर त्याला काहीतरी दुसरा प्रकार होऊ होऊ शकतो दुसरा आजार होऊ शकतो म्हणून सत तुम्ही योगा क्लासलाच जा आणि तिथेच तुम्ही योगा केलेलं खूप चांगलं असेलं